हां बोला सर हो सर

हो सर नाश्त्यामध्ये आहे बघा पोहे कांदा भजी ढोकळा इडली डोसा उत्तपा तुम्ही जसं सांगाल तसं ऑडरनी मिळेल

हो सर हो फेमस आहे आपल्याकडे पोहे परत कांदा भजी कचोरी समोसा

अच्छा अच्छा अच्छा वरण भात वांग्याची भाजी पुरणपोळी पण आहे

बेसन भाकर पण मिळेल ज्वारीची भाकर आहे बाजरीच्या आहे शाळूच्या आहे

हो हो भरीत आणि भाकर पण मिळेल

नाही सर नाही नाही आपलं घरगुती आहे

नाही सर नाही आम्ही ऑर्डर प्रमाणेच घेत असतो

हो चालेल हो हो चालेल या तुम्ही हो थॅंक्यू